हॅलो टीम मी थोडीशी मदत मागण्यासाठी संपर्क करत आहे माझ्याकडून चुकून एकाच मोबाईल नंबरवर दोन वेळा दोनशे नव्याण्णवचा रिचार्ज झाला आहे मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव शहात्तर चौपन्न बत्तीस दहा मी घाईत होतो आणि लक्षात न येता एकाच रिचार्जचे दोन व्यवहार झाले यातील पाहिला व्यवहार आय डी एक दोन तीन चार पुन्हा दुसरा व्यवहार आय डी सात आठ नऊ दहा चुकून झाला आहे त्यामुळे कृपया तो डुप्लिकेट रिचार्ज रद्द करून त्याची रक्कम माझ्या खात्यात परत करण्यासाठी करण्याची कृपा करा